मी जुन्या फोटोच्या हार्डकॉपीज काढून ठेवल्या आहेत जुन्या फोटोमध्ये भरपूर अशी आत्मीयता दडून असल्यासारखे दिसते त्यामध्ये एक भावनिक अटॅचमेंट झालेली राहते आत्ताचे जे नवीन डिजिटल फोटोज आहे त्यामध्ये ते दिसून येत नाही असं म्हणणं योग्य ठरणार नाही परंतु तेव्हा ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्या गोष्टीमुळे त्या फोटो काढणे शक्य झाले तर त्या गोष्टींना आपण विसरू शकत नाही आजच्या नवीन युगामध्ये जे डिजिटल फोटोज आहेत हे नक्कीच उत्तम आहेत परंतु जे जुन्या काळामध्ये फोटो काढत होते ते खरोखर उत्कृष्ट दर्जाचे असे हे होते आणि त्यामध्ये भावनिक मूल्य जपल्यासारखे होते असे वाटते